हॅलो नमस्कार आणि नळाच्या पाईपलायनमधून पाणी टपकत आहे आणि त्यातून घाण वास सुद्धा येत आहे तर आपण तो नळ दुरुस्त करून द्यावा त्याचप्रमाणे पाणी योग्य पद्धतीने यावे ह्यासाठी प्रयत्न करावे कारण आमच्या घरी बरेच दिवस झालं पाणी व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे नाळाचा वास येत आहे नाळाच्या पाण्याचा वास येत आहे आणि पाण्याचे गुणवत्तेचे मुल्यांकन सुद्धा चुकीचं होत आहे कारण पाण्याचा पी एच बदललेला आहे तरी लवकरात लवकर ये तुम्ही यावे आणि पाण्याची गुणवत्तेची चाचणी करावी पाणी बरेच खड गढूळ येत आहे आणि त्याच्यामधून माती सुद्धा येते काही कचरा सुद्धा येत आहे तरी कृपया आपण माझ्या घरी येऊन माझ्या नाळाची तपासणी करून पाण्याची तपासणी करून लवकरात लवकरच त्याचं दुरुस्ती करावी ही नम्र विनंती